हेल्लो मी काही वेळेपूर्वी आपल्या रेस्टॉरंटमध्ये काही पदार्थाची ऑर्डर केली होती तर त्यामध्ये समोसे आलुबोंडे तर मला थोडीशी ती ऑर्डर वाढवायची होती कृपया करून त्यामधे तुम्ही सॉस चटणी आणि त्या बरोबर मला एक पिझ्झा त्यामधे ऍड करून प्रगतीनगर बसस्टॉपच्या बाजूला साई रेस्टॉरंट या ठिकाणी पाठवा